जुने मोबाईल आणि स्मार्टफोन्स याच्यामध्ये फरक तसा बघितला तर खूप आहे कारण स्मार्टफोन आल्यामुळे आपलं जीवन खूप सरळ झालं आहे इझी झालं आहे म्हणजे जे काय हवं ते आपण सर्च करू शकतो कुठे जायचं आहे मॅप लावू शकतो जुने मोबाईल जे कीपॅडवाले होते ज्यांना बटणं होती त्यांच्यावरती असं काही नव्हतं की बाबा मॅप लावू शकतो तिकडे फक्त टेक्स्ट मेसेज आणि कॉलिंग एवढीच फॅसिलिटी होती नंतर नंतर मल्टिमीडिया ॲड झालान त्यामध्ये मग आपण फोटो शेअर करू शकत होतो पण स्पार्टफोनमध्ये आपण काहीही करू शकतो म्हणजे मी आता काय खातो किंवा काही कुठे ट्रॅवल करतो काय करतो हे लोकांना इझीली सांगू शकतो आधी तशी अवेलेबिलिटी नव्हती त्यासाठी कायम आपल्याला लॅपटॉप किंवा पी सी घेऊन फिरावं लागत होतं आपण अपडेट राहू शकू त्यासाठीसुद्धा कॅमेरा युज करावा लागत होता फोटो काढायला ज्या वेळी साधे मोबाईल होते त्या वेळी कारण कॅमेरा हा अवेलेबलच नव्हता साध्या मोबाईलला फक्त एक फरक एवढा झाला आहे की जुने मोबाईल हे हार्डली सातआठ हजार रुपयांपर्यंत कीपॅड मोबाईल होते त्या वेळी त्या वेळी दोन हजार साल होतं दोन हजार दोन हजार दोन वगैरे त्यामध्ये सातआठ हजारपर्यंत एक मोबाईल मिळायचा छोटावाला ज्याला कीपॅड होतं फक्त कॅमेरा वगैरे काही नाही गाणी पण ऐकायला चान्स नव्हता पण आता स्मार्टफोनची प्राईज एवढी झाली आहे की लाख दीड लाख रुपयाचे आयफोन मिळतात आयफोन म्हणा किंवा सॅमसंग म्हणा हे लाख दीड लाख रुपयाचे मिळतात फॅसिलिटी सेमच असतं फक्त फरक एवढाच असतो की कॅमेरा क्लिआरिटी वर्किंग प्रोसेसर बदललेले आहेत बाकी काहीच नाही पण स्मार्टफोनच्या दुनियेत लोकं कनेक्ट तर झालेत फक्त फोनमध्ये समोरासमोरचं बोलणं कमी झालं एकमेकांशी चर्चा कमी झाली ती चर्चा होते फक्त वॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा टेलीग्रॅम अशा ॲपवरतीच समोरासमोर माणूस आल्यानंतर हाकसुद्धा मारत नाही म्हणजे हाय बाय इट्स ओके संपलं पण ज्या वेळी जुने मोबाईल होते त्यामध्ये एक ॲडव्हांटेज होतं की लोकं फोनवरती बोलायचे किंवा टेक्स्ट मेसेज करायचे त्यामुळं काय व्हायचं संभाषण व्हायचं फोनवरती तरी निदान आता वॉट्सअपलाच सगळं बोललं जातं सगळ्या रिॲक्शन पाठवल्या जातात काही बोलायचं असेल तर इमोजीज पाठवल्या जातात त्यामुळं ते रिॲक्शन्स वाढल्या आहेत एकमेकांची कनेक्शन तुटत चाललेत फक्त वॉट्सअप फेसबुक फोटोला रिॲक्ट होणं एवढंच चालू आहे सध्या बाकी काहीच नाही आणि तसं बघितलं तर आधीच्या तुलनेत आता नेटवर्क म्हणजे फोन्स वाढलेत तेच्यामुळे नेटवर्क थोडं स्पीड डेव्हलप केल्यामुळे वाढत चाललं आहे आता कारण टॉवर वाढलेत जसं कनेक्शन वाढतं तसे टॉवर वाढत चाललेत बी एस एन एल सोडलं तर बाकी सगळे नेटवर्क्स फाय जीमध्ये चालत आहेत सध्या तरी म्हणजे व्ही आय म्हणा म्हणजे वोडाफोन आयडिया एअरटेल जीओ हे सगळे नेटवर्क फाय जीमध्ये चालतात डोकोमो वगैरे तर बंदच झालेत सध्या डोकोमो युनिनॉर टेलिनॉर ज्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या मग बी एस एन एल फक्त जी आहे ती थ्री जीमदेच चालूए फोर जी त्यांचं कनेक्शन आलं आहे म्हणतात पण ते सगळीकडे मिळतं असं नाही होत आहे फोर जी कनेक्शन लॉन्च व्हायचं आहे अजून तसं बघितलं तर सगळी आता मी स्वतः वापरतो व्ही आय म्हणजे वोडाफोन आयडियाचं कार्ड ॲक्च्युली माझं एअरटेलचं कार्ड होतं ते मी मुंबईमध्ये गेलो त्या वेळी पोर्ट करून घेतलेलं ते आता वोडाफोन आयडियामध्ये झालं तर त्याचा मला मंथली चार्जेस नाही म्हटलं तरी मी ॲक्च्युली मंथली मारतच नाही मी इयरली करतो ज्याचे चार्जेस आहेत तीन हजार रुपये पर इयर यामध्ये मला फॅसिलिटी चांगली मिळते कारण डेटा चांगला मिळतो डेली दोन जी बी डेटा आहे मला आणि त्यामध्ये नाईटला बारा ते सहा नाईट अनलिमिटेड फ्री आहे मला डाऊनलोडिंग म्हणजे सर्फिंग फ्री आहे हवं तेवढं मी बघू शकतो अनलिमिटेड कॉलिंग आहे आणि ऑन ॲवरेज तसं बघितलं तर एक अडीचशे रुपयापर्यंत मला मंथली चार्जेस सॉरी अडीचशे नाही बारा त्रिक छत्तीस हा साधारण अडीचशे रुपयांपर्यंत मला ते जातात चार्जेस बघितले तसे तर अडीचशे दोनशे ऐंशीपर्यंत जातं पर मंत बारा त्रिक छत्तीस तीन हजार सहाशे हा नॉर्मली घेतलं तरी हो म्हणजे आणि ते सध्या गरजेचं झालं आहे म्हणजे आपल्याला जर सपोज आपण मोबाईलपासनं लांब राहूच शकत नाही म्हणजे कोणीही असून देत लहान मुलंसुद्धा सध्या मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवत नाही तर आपण तर मोठे आहोत आपलं तर कामच मोबाईलवरती चालतं त्यामुळे आपण त्यापासनं लांब नाही राहू शकत यस्स ओके थँक यु